मला जेवणाची प्रचंड आवड आहे म्हणजेच जेवण बनवण्याची त्यासाठी सुखसोयीस्कर पद्धतीने मी जेवण बनवते म्हणजेच मी गॅस स्टोचा यूज करते आमच्या घरामध्ये एच पीचा गॅस आहे त्याच्या उपयोगाने स्वयंपाक हा ईझिली बनतो जेव्हाही गॅस संपून जातो त्याम त्यानंतर कंपनीचा एक माणूस आमच्याकडे येतो आणि त्या सिलेंडरची परत डिलिवरी करतो आणि त्यांचे दरसुद्धा सोयीस्कर आहेत त्यामुळे आम्हाला तो परवडतो त त्याचबरोबर जसं आधीच्या काळात जेवण बनवलं जायचं चुलीवर जेवण बनवलं जायचं त्यासाठी खूप परिश्रम करावे लागायचे खूप मेहनतीने ते जेवण बनवलं जायचं तसं आता नाही आहे आता जीवन एकदम सुविधामय झालेलं आहे त्यामुळे एका गॅसच्या बटनचं बटन स्टार्ट केल्यानंतर आपण लगेचच वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवू शकतो खूप जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही रेग्युलेटर बंद केल्यानंतर आपण आपल्या सेफ्टीची पण काळजी घेऊ शकतो त्यासाठी पण आपल्याला वेगळं काही एफर्टस् घ्यावे लागत नाही किंवा त्यासाठी आपल्याला वेगळे काही परिश्रम घ्यावे लागत नाहीत